मी भेट दिलेला ट्रॅकिंग स्थळ चिखलदरा आहे त्याच्यात जाताना आपल्याला दोन दिवस लागतात इथून म्हणजे इथून आम्ही आमच्या स्थानिक स्थळाहून निघताना खूप सारे ठिकाणी भेट देताना तिथं आम्ही पोचतो तिथं एक दिवस आम्ही मुक्तागिरी राहिलो होतो तिथं खूप सारे बत्तीस किंवा बावन्न गौतम बुद्धाचे मंदिर होते तिथं खूप मोठा धबधबा होता पण तिथं घुमाला जाताना आपल्याला डोंगरदऱ्या लागतात व आडीमुरीचे रस्ते खूप भीती वाटते पण तिथं जाताना काळजीपूर्वक प्रवास करणं पडते तिथं आपण बसनं किंवा पायदळ ज्याची ज्याने जास्त सोय होईल त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो